आम्ही मराठीच आहोत मराठीत भाषा आहे आमची मराठीत वाचला वाचायला लिहायला काही अडचण आली नाही आहे आणि मला खूप आवडते आहे वाचन वगैरे मराठीमध्ये आम्ही मराठीच लोक आहे मला मराठीत वाचनाचं लिहिणाच लिहायचं खूप आवडते आ णि ब् आमचं शिक्षण पण मराठीतच झालेलं आहे आणि आम्ही मराठीत लोक आहे मला खूप खूप आवडते शिक्षण व अस्से हे कराचं वगैरे आम्ही जास्त शिकलेलं नाही आहो पण मला आवडते वाचनाची खूप आवड आहे लिहिण्याची आवड आहे मला असं काहीस हे नाही आता म मराठीच लोक आहे आम्ही आणि मला मराठ्यांची संगत वगैरे करायला खूप आवडते मराठी लोक आहे आम्ही तर आम्ही